आमच्या भागात कमीतकमी पाच ते सहा सांस्कृतिक गट अस् आहेत आणि या आमच्या गटाच्या बाहेर वेगळ्या सांस्कृतिक वेगवेगळ्या सांस्कृती गटांमध्ये आमचे आमचा वारंवार संवाद होत असतो हा संवाद आमचा वेगवेगळ्या पंजाबी समुदायच्या लोकांसोबत देखील होतो त्यांच्या सांस्कृतिक संस्कृ सं त्यांच्या संस्कृतीमध्ये भांगडा केला जातो तो भांगडा कसा करतात किंवा त्यांच्याकडे असलेल्या वेगवेगळ्या रूढी परंपरा काय आहेत कशा त्या साजऱ्या केल्या जातात याचे आम्ही संवाद करत असतो आणि या संवादातून आम्हाला खूप काही नवीन नवनवीन माहिती मि भेटते